मी कधीही पुस्तकाच्या मुख्यपृष्ठाकडे बघून पुस्तकाला जोखत नाही कारण पुस्तकात काय आहे हे मुख्यपृष्ठाकडे बघून कसे समजेल पुस्तक पूर्णपणे समजण्यासाठी पहिले तर आपल्याला ते पुस्तक नीट लक्षपूर्वक वाचावे लागते त्यानंतरच आपण पुस्तकात नक्की काय दिले आहे ते समजून घेऊ शकतो पुस्तके वाचल्याने आपण आपल्या ज्ञान वाढवू शकतो पुस्तक ही अशी गोष्ट आहे की त्यातून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो मानवी जीवनामध्ये पुस्तकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे पुस्तक वाचणाऱ्याला पुस्तकातून चांगले काय वाईट काय हे समजते तो चांगल्या वाईट ओळखायला शिकतो वाईटाचा त्याग केला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते त्यानुसार जीवन जगायला तो सुरुवात करतो यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकांचे महत्त्व आपल्याला सहज लक्षात येते जसे की महात्मा फुले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हालखीची स्थिती होणारा अन्याय आपल्याला लक्षात येऊ लागतो त्यामुळे आपल्या मनात भावनांची ख मोठी खळबळ उडते आपल्या अवतीभवतीची परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो त्यात चांगले काय वाईट काय हे आपल्याला कळते म्हणून असे पुस्तके आपण कधी विसरू शकत नाही उलट असे पुस्तके आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो प्रत्येक वाचण्याच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते परिस्थितीचे अधिकाधिक चांगले ज्ञान मिळते अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि काय करता कामा नये याचीही दृष्टी मिळते मग आपण त्यानुसार जीवन जगायला प्रयत्न करतो म्हणजेच पुस्तके आपल्या चांगले जीवन जगायला शिकवते पुस्तकांची आपल्या जीवनात फार मोठे महत्त्व आहे म्हणून आपण शक्य तितकी पुस्तके वाचले पाहिजे आणि पुस्तकाला चांगल्या गोष्टीच्या आत्मसात केले पाहिजे कधी पण पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय पुस्तकात कसं पुस्तक कसे आहे ते ठरवू नका प्रत्येक पुस्तकात काहीतरी नवीन शिकायसारखं असते म्हणून आपण अधिक अधिक पुस्तके वाचले पाहिजे आणि अधिक पुस्तके वाचून आपलं ज्ञान वाढवले पाहिजे प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला त्यात चांगले काय वाईट काय हे समजते आपण चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे आणि वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे जेव्हाही आपण नवीन पुस्तक वाचतो तेव्हा त्या पुस्तकात नक्की काय दिलं आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि आपण ते समजून आपलं ज्ञान ज्ञान वाढवलं पाहिजे आणि अधिकाधिक पुस्तके नेहमी वाचत राहिले पाहिजे